शिवम इलेक्ट्रोनिक मध्ये कॉल लागला का मी शिवम ताळे बोलतो एक आठवड्या अगोदर म्हटलं तुमच्या दुकानातून एल इ डी टी व्ही घेऊन गेलो होतो इंटेक्स कंपनीची अठरा हजार रुपयाची ते टी व्ही मी घरी घेऊन गेलो त्याच्यानंतर आठ दिवसानं त्यातनं कंटिन्यू समजा सतत असं काहीना काही काहीना काही प्रॉब्लेम येत आहेत कधी त्या टी व्हीचा रिमोट काम करत नाही कधी त्या टी व्हीवर एटोमॅटिक पट्ट्या येतात कोणी शेजारी ते विचारते का रे टी व्ही कितीची घेतली एक तर त्या पैशात पण फसवणूक झाली तेवढ्या रुपयाची ती टी व्ही नसून तुम्ही तेवढ्यात आम्हाला विकली आणि त्यात पैशांनुसार ते टी व्हीपण आम्हाला सर्विस देऊन राहिली नाही अठरा हजाराच्या हिशोबानं टी व्हीवरचं चित्र जसं पाहिजे तसं दिसत नाही तुम्ही प्युअर एच डी क्वालिटीमधे तुम्ही चित्र दिसते असं सांगितलं होतं पण ते इथं येऊन ते एकदम पांढरं पांढरं चित्र दिसत आहे एकदम चेहरा त्या टी व्हीवर एल ई डीवर तर हे असं सगळं एकदम त्या टी व्हीचा दुष्परिणाम होऊन राहिला रिमोट त्याचं तुटलं तर ते रिमोटही भेटून ना राहिलं त्या बाकीच्या मार्केटमध्ये रिपेरिंगसाठी जेव्हा ते टी व्ही घेऊन जातो आम्ही तेव्हा तर टी व्ही रेपाइरींगसाठी कोणी घ्यायला तयार नाही कारण त्या टी व्हीच्या मार्केटमध्ये पार्टही अवेलेबल नाही म्हणतात ते एकदम अशी आमची प्युअर फसवणूक झाली या टी व्हीत